आमच्या भागात पालन केल्या जाणाऱ्या प्रमुख धार्मिक परंपरा अशा आहेत की आमच्या इकडे कसे पालखी नी काढली जाते ते प्रत्येक धर्माचे कोणतेही असो प पालखी काढली जाते जशी मुस्लिमचं असो तरी ती त्यांची पालखी काढली जाते त्यांच्या देवाची हिंदू धर्मात असो त्यांच्या देवाची पालखी काढली जाते ही परंपरा खूप आधीपासून सुरू आहे तेवढंच नाही तर आमच्या तसे बौद्ध समाजामध्ये जेव्हा कोणता सण राहते बुद्धपौर्णिमा असते किंवा चौदा एप्रिल असते किंवा महापरिनिर्वाण दिवस असते ह्या अशा दिवशी मोमबत्ती घेऊन अशी घोड्यांवर रॅली काढून पूर्ण भाग पूर्ण असे वेगवेगळ्या जागेत वेगवेगळ्या लोकांच्या वस्तीमध्ये जाणे ही अशी प्रथा आधीपासून सुरू आहे आणि जर एखादी प्रथा सांगितली तर पोळ्याच्या दिवशी जे मारबत बनवण्याची जी प्रथा आहे आणि व पुरा नागपूरभर घुमवण्याची प्रथा ही खूप आधीपासून सुरू आहे त्यासाठी कसे पोळ्याच्या एक दिवशीच्या आधी अशी एक मूर्ती एक पुतळा तयार केला जातो कापडाचा त्याच्यामध्ये काही असे कापूस किंवा असं गवत तर वाळलेला गवत टाकून त्याच्यामध्ये फटाके बांधून मग तो पुतळा तयार केला जातो मग त्या पुतळ्याला सकाळी स तीन वाजतापासूनच फिरवत फिरवतात ते वस्ती वस्तीमध्ये रांगेत फिरवतात जिथे जिथे जाऊ शकतात त्या त्या जागेवर नेऊन फिरवतात आणि पूर्ण असे लोकं त्या पुतळ्याला बघून शिव्या देतात त्या पुतळ्याला बघून त्या मारबतीला बघून अशी रोगराई घेऊन जायची विनंती करतात हे सर्व ज प प्रथा पूर्ण होते त्याच्यानंतर ते मारबतीचा जो पुतळा आहे तो एका मोठ्ठ्या चौकात आणून तिथे एक खड्डा घालून त्या तिथे मारबतला ठेवून मग तिला आग लावली जाते आणि मग लोकं जाऊन तिथे जाऊन त्या मारबतीची पूजा करतात त्या अग्नीवर जाऊन पूजा करतात तर हे प्रथा खूप आधीपासून सुरू आहे आमच्या भागामध्ये